म्हणजे त्यामध्ये जर का म्हणजे आता रुग्णालयात वगैरे ॲडमीट असणाऱ्यांची सेवा पण खूप चांगली केले जाते सरकारी सरकारीमध्ये असं म्हणजे चांगल्या प्रकारची सेवा दिली जाते जिथे म्हणजे आदराने वगैरे वागवलं जातं खूप चांगल्या प्रकारची वागणूक मिळते तिथे परत त्यांची जी मॅनेजमेण असते म्हणजे कोणती गोष्ट कुठे करावी म्हणजे प्रत्येक वॉर्ड वगैरे असतात ते खूप चांगल्या प्रकारे मॅनेज किवा सेटल केलेले असतात त्यामुळे तिथे गेल्यावर असं चांगलं वाटतं आणि जर का आपण सरकारीमध्ये गेलो तर त्याचा दर्जा कमी असतो आणि त्याच उपचारांचा दर्जा जर आपण बाहेर बघायला गेलो तर तो जास्त असतो त्यामुळे सरकारीमध्ये चांगलं पण चांगली सेवा पण मिळते आणि कमी दर्जात पण आहे त्यामुळे ते चांगले असते त्यामध्ये आपण त्यामध्ये आपण त्यामध्ये आपण ए आपलं स सरकारी सेवांचा लाभ घेतला पाहिजे त्यामुळे आपल्याला कळेल की त्यांच्या सेवा किती चांगल्या असतात त्या आणि आपल्याला जर का एखाद्या मेडिकल फिटनेससाठी साईन हवी असेल तर तिथे एम बी बी एस डॉक्टरचीच साईन लागते ही जी बाहेरची प्रायव्हेट डॉक्टर असते त्यांची सही चालत नसते त्यामुळे आपल्याला सरकारी सेवा अजून चांगल्या पडतात त्यामुळे परवडतात सरकारी सेवा या चांगल्याच असतात प्रायव्हेट सेवांपेक्षा